ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमधील जो माल आहे तो स्थानिक बाजारापर्यंत पोचवण्यासाठी आणण्यापर्यंत लोकांना त्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो आहे कारण की काही वेळेला त्यांना माल तोडून आणल्यानंतर शेतातून गाड्या भेटत नाहीत बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी तर तो माल त्यांना त्यांच्या घरातच ठेवावा लागतो किंवा काही वेळेला त्यांना तो शेतामध्ये ठेवावा लागतो तर ती ठेवायलाही त्यांना जागा जी आहे ती पुरेशी नसते जागेच्या अभावामुळे सुद्धा त्यांना अडचणी येतात आणि काही वेळेला जर का त्यांना अशा गाड्या भेटल्या तर त्या गाड्यांचं भाडं खूप असतं जे त्यांना परवडण्यासारखं नसतं आणि काही वेळेला जे आहे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत जरी त्यांचा माल आणला तर बाजारपेठेमध्ये त्यांच्या मालाला पुरेसा भाव मिळत नाही त्यामुळे ते कुठल्याही भावामध्ये जो भाव भेटेल त्यांना त्या भावामध्ये ते माल विकतात कारण की त्यांना त्या गाडीचं भाडं जे आहे ते आणण्या नेण्याचं ते परवडणारं नसतं तर ही एक समस्या त्यांच्यासमोर असते आणि तो माल ठेवायलाही त्यांच्याकडे जागा नसते कारण की पाऊस आला तर त्या मालाचं नुकसान होईल याची भीती असते तर अशा ज्या आहेत स शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात शेतीमाल जो आहे स्थानिक बाजारपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्या बा मालाला भाव मिळवून देण्यासाठी